सागर येथे आजूबाजूला बुलढाण्यामध्ये सर्वात प्रसिद्ध काय आहे खाण्यासाठी हो गोड पाहिजे मला गोड पदार्थ हवा आहे तिखट नको गोडमध्ये काय सवळ्यात चांग चांगलं मिळतं बुलढाण्यामध्ये अच्छा काजूकतली कुठली काजूकतली इथे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे बुलढाण्यामध्ये राजस्थानी मिठाईवाल्याची हो कुठे मिळेल ते म्हणजे त्याचं पत्ता काय आहे कुठे आहे त्याचं दुकान चिंचोली चौकामध्ये अच्छा आणि काय आणि काय प्रसिद्ध आहे तिथे खाण्यासाठी ओके लड्डू हो हो जास्त म्हणजे एकदम जास्त गोड नाही साधारण

हो चालेल आणि म्हणजे तू खाऊन बघितलेलं आहे का तिथलं ओके हां चालेल तिथलं जातो मी तिथं तिथूनच घेतो मग